हॅलो इ कॅब आहे हां मला एक कॅब बुक करायची होती वीस तारखेला वीस मेला वीस मे दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता हा ठीके मी ॲड्रेस देतो सोहम हाईट्स ए विंग टू फायू डबल झिरो जुहू सकाळी मात्र सहा वाजता आली पाहिजे हं कारण क सहा वाजता जुहू ते मला एअरपोर्टला जायचं आहे माझी फ्लाइट आहे ठीक आहे सकाळी सहा वाजता बरोबर आली पाहिजे जुहू ते एअरपोर्ट ओके ठीके थँक यू